भावनिकदृष्ट्या प्रभावी किंवा अर्थपूर्ण वाटणारा शो मला वाटतं की फुटबॉल आहे फुटबॉलमुळे ना एकतर स्ट्रेंथ खूप वाटते आणि फुटबॉलसाठी खूप ट्रेनिंग पण करावं लागतं म्हणजे असं आहे की ती एक इनडायरेक्ट अप्रोच असते जसं की खूप सारं पाळावं लागतं आणि जम्प्स करावे लागतात खूप काही कराव लागतं ॲथलेटिकसिजम आपली स्ट्रेचिबिलिटी फ्लेक्झिबिलिटी हे सगळं वाढवावं लागतं आणि लवचिकता वाढवावी लागते त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात जसं एकतर जिद्द आणि चिकाटी पण खूप आणि शिकायला मिळते आणि त्याच्यामध्ये खूप शारीरिकदृष्ट्या खूप असं डिमांडिंग किंवा खूप असं लक्ष पुरवावा लागणारं खेळ म्हणजे फुटबॉल आहे त्याच्यामध्ये आणि जेव्हा आपण फील्डवर असतो जेव्हा ग्राउंडवर असतो खेळत असतो तेव्हा आपल्याला फक्त तो फुटबॉल दिसतो आणि आपल्याला तो नेट दिसतो जिथं आपल्याला गोल करायचा असतो त्यामुळे आपण आपल्या शारीरिक क्षमतेच्याही पार स्वतःला ओढण्याचा प्रयत्न करतो जसं आपल्याला रिअलाईजही आपल्याला ते कळतही नाही आणि आपण खूप असं पळत जातो पळत जातो जसं जर पाचशे मीटर जरी दूर असनार गोल तरी आपण पाचशे मीटर पळत जाणार आपण नाही विचार करणार की आपण थकलो आहेत का किंवा कारण आपल्याला तेव्हा फक्त तो गोल दिसणार तो फक्त बॉल दिसणार त्यामुळं हा भावनिकदृष्ट्या पण अर्थपूर्ण वाटणारा खेळ वाटतो मला